हिरो स्प्लेंडर होंडा ॲक्टिवा बजाज पल्सर व्हिटीएस जुपिटर रॉयल एनफील्ड बुलेट यामा आर वन फायू के टी एम ड्यूक सुजूसी ॲरेक्स होंडा डिओ अपाचे आर टी आर मारुती अल्टो हुंडाई क्रेटा टाटा नेक्सॉन महिंद्रा थार टोयोटो इनोआ होंडा सिटी किया सॉनेट एम जी हेक्टर स्कोला स्कोडा